गावामध्ये वीज कोणकोणत्या वेगवेगळ्या करण्यासाठी वापरली जाऊ शकते पहिले कुठेले विजेचा वापर खूप कमी प्रकाणात प्रमाणात व्हायचा पण आता तसं काही नाही आधुनिकता गावामध्ये सुद्धा भरपूर आलेली आहे त्यामुळे विजेचा वापर हा गॅस शेगडी बी वे लाईट परत नंतरनं टी वी मोबाईल रिचार्ज सगळा सगळा आपण वापर आपण हा गावामध्ये सुद्धा विजेवरच करतो आणि वीज हे आता अत्याधुनिक आवश्यकतेमध्ये मानली जाते विजेचा वापर अवलंबून असलेल्या शेतीत तर ते खूप मोठा आहे कारण की शेतीमध्ये जे आपण पालेभाज्या फळभाज्या जे धान्य पिकवतो त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची गरज आणि ते पाणी विहिरीतून वर करण्यासाठी आपण त्या मोटारीचा वापर करतो आणि ती मोटार फक्त आणि फक्त विजेवरच अवलंबून असते म्हणून आपल्याला सध्या विजेची फार मोठी आवश्यकता आहे म्हणून शेतीवर विजेचा अवलंबून असलेल्या गोष्टी फार चांगल्या आहेत शेतीमुळे आपलं आर्थिक जीवन सुधारलेलं आहे विजेमुळे आज आपल्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे